ठाणे जिल्ह्यामध्ये बघितलं गेलं की सगळ्या गोष्टी आहे मंदिरेसुद्धा आहे इस्कॉन मंदिर आहे बिर्ला मंदिर आहे सर्व मंदिरं आहे किल्ला सुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्याला दुर्गा किल्ला सुद्धा म्हटलं जातं सगळा किल्ला आहे संग्रहालय नैसर्गिक वेस्टन वैशिष्ट्ये सुद्धा आहे फन लेक हे जास्तपैकी ठाण्याच्या जागेवरती आहे आणि काही लेकमध्ये जायला आम्हाला आवडतं कारण अशी सर्व जी जागा आहे जी निसर्गानी बनवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आणि जागाला ना जाऊन एकदा भेट दिली पाहिजे अतिशय सुंदर जागा आहे ही आणि आपल्याला या जागेतून काही म्हणजे पुरान्या जमान्याच्या म्हणजे मागच्या जन्मातल्याही आपल्याला काही गोष्टी कळायला येतं कशी कोणी बनवलेली ती गोष्ट फार चांगली गोष्ट आहे न आपल्याला सगळ्या गोष्टीचा जाणीव असलेला पाहिजे हा नैसर्गिक सौंदर्य इतका चांगला आहे ना की तुम्हाला खूप गोष्ट काही शिकवतो हे नेचर म्हणजे हे जे आपलं नैसर्गिक आहे हे आपल्याला झाडं तेही शिकवतं पाऊस पडलेले गोष्टीही आपल्याला शिकवतो किल्ल्यामध्येही गेल्यावर आपल्याला खूपशा गोष्टीची जाणीव सुद्धा मिळते म्हणून ही अतिशय चांगली गोष्ट आहे